हातला देवी आंबेजवळगे तुळजापूर कोल्हापूर कुंथलगिरी रामकुंड बीड चौसाळा कपिलधार सौताडा हातोला रुई गिरवली सरमकुंडी फाटा धाराशिव तुळजापूर लोहारा उमरगा कनगरा येनेगूर सातारा सांगली कोल्हापूर माथेरान पुणे मुंबई